आपल्या राज्यात शिक्षणाला खूप महत्व दिले जाते त्याचप्रमाणे आपले जे शाळा आहे त्याच्यामध्ये बघितलं गेलं तर सातवीपर्यंत पुस्तके असतात फ्रीमध्ये उपलब्ध असतात शि मुलांच्या शिक्षणासाठी आणि आपल्याला श आपल्याला शाळेमध्ये स्वच्छता जे शौचालय आहे त्याची स्वच्छता व पिण्याचे पानी आहे जे स्वच्छताची सुद्धा गरज आहे खूप आणि शाळेच्या अवती भोवती सुद्धा आपल्याला निसर्ग हवा आहे ज्याप्रमाणे तिथं तिथले प्रदूषण चांगलं राहील मुलांचं जे आपलं म्हणतं आरोग्य आहे ते चांगलं राहील निसर्गाद्वारेच आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं गेलं तर शाळेमधे शि शिकण्यासाठी लायब्ररीसुद्धा उपलब्ध पाहिजे की मुलांना कोणत्याही पुस्तकांची गरज असली तर ती ही त्यांना दि मिळेल आणि त्यांना कोणतेही कोणत्याही पुस्तकाची गरज राहिली तर त्यांना ते मिळेलच असे त्यांना लायब्ररीमधे उपलब्ध पाहिजे पुस्तकं आणि एवढंच की राज्यातील शिक्षणात मध्ये दर्जा सुधारायला हवा कारण आताच्या पिढीमध्ये शिक्षण हे खूपच महत्वाचं आहे तर हे सगळे जे आहे घटक महत्वाचे आहेत